आमच्या स्वयपाकघरात शेलपीजी शिलेंडर काय का फायदा बापा शिलेंडराचा आपल्याक ध्यान राहिलं तर बरं नाहितर आपण झोपलो तर बंद केलं की चालू केलं हे याचं इ लक्ष रहात नाही आमनी तर स्वयंपाक चुलीवरच करत असतो चुलीवरला स्वयंपाक किती चांगला वाटते हे शिलेंडरान लावा रला काय आहे बापा स्वयंपाक त्याचं आपलं लक्ष राहते नाही रहात म्हणून त्या शिलेंडरावर काही स्वयंपाक करत नाही बप्पा चुलीवरच स्वयंपाक करते